वजन वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसाठी केळं आणि दूध हे सगळ्यात पहिले नाश्त्यात घेतलं पाहिजे त्याच्यानंतर काही बदाम आहारात असले पाहिजे असे असे अवयव असे घटक ज्यांनी तुमचं वजन वाढू शकतं बटाटे आणि उचित संतुलित व्यवहार सं संतुलित आहार घेतला पाहिजे वरण भात भाजी पोळी जे आपण नॉर्मली खातो तेच पण त्याच्यासोबत असे काही पदार्थ घेतले घटक घेतले पाहिजे ज्यांनी तुमचं वजन वाढेल त्याच्यात तुम्ही ड्रायफ्रूट्स अॅड करू शकता आणि त्यांनी तुमचं वजन लवकर वाढेल